हो नाही का बरं झालं बाई आमची पाहुण्याची चांगली आहे उन्हाळ्याचं आता पुरणपोळी खावं वाटून राहिली

पुरणपोळी कशी बनवायची

मग काय तर

तुम्ही देसान का बाई बनवून मला तर नाही बनवता येत देजा बाई एकदा खाऊ घाल जा लई आठवण आली पुरणपोळीची आमच्या पाहुण्याला पण आली हां हां हां ठीक आहे बाई